आमच्याकडे वर्धा जिल्ह्यामध्ये दुर्ग टॉकीज आहे आम्ही तिथेच जाऊन फ्रीफर म्हणजे तिथेच जाते पिक्चर वगैरे पाहायला आमची पूर्ण फॅमिली वगैरे आणि आता जवान पिक्चर निघाला होता तर आम्ही सगळे जण तिथेच गेलो होते पिच्चर बघायला आणि आमच्या खूप सगळं टॉकीज आहे पण आम्हाला तिथेच जाणे आवडते आणि तिथची फीज पण खूप कमी आहे शंभर रुपयामध्ये आपण मी चौघीजणी पिक्चर पाहायला जातो आणि मोबाईलमध्ये पण पिक्चर पाहू शकतो पण फॅमिलीसोबत पाहायची मजाच वेगळी आहे टॉकीजवर नंतर आमच्या आम्ही मैत्रिण मैत्रिणी पण बघायला गेलो होतो तिथे पिच्चर क्रू तो पण पिक्चर छान आहे आणि एंटरटेनमेंट पण खूप होते अजून पिक्चर पाहायला गेलो तर बाहेर पण काही खाता येते आणि आम्ही घेऊनच मागतो तसं पण